चार दहा दोन हजार वीस तीन सहा दोन हजार एकवीस तीन बारा दोन हजार एक एक पाच दोन हजार तीन सहा सात दोन हजार अठरा